ज्योती रेडियो अँड इलेक्ट्रिकल्समधून बोलत आहेत का सर मला नवीन घरासाठी इलेक्ट्रिकल कनेक्शन पाहिजे होतं तर मला बोर्ड सेटिंग आणखी बोर्ड सेटिंग करायची होती हो हो नवीन घर बनवलं आहे मला पु पुन्हा घराची सेटिंग करायची होती तर ते काय चार्जेस राहणार तुमचे काय म्हटला कन्फर्म किती मग मेजरमेंट का राहते ओके तर तुम्हाला तुम्ही शॉ मी शॉपमध्ये तुमच्या की तुम्ही होम व्हिजिट करणार

अच्छा ठीक आहे मग तुम्हाला तुमचे शॉपमध्ये व्हिजिट करते अच्छा ठीक आहे ना सर थँक यू